हां सर यस हां बोलतो आहे ओके सर ओके सर नो प्रॉब्लेम सर हो सर तुम्हाला प्रॉपर गायडन्स दिला जाईल तुम्हाला काही आयडिया आहे दिल्लीच्या मार्केटबद्दल किंवा तुम्ही कुठे एक्झॅक्टली तुम्ही शॉपिंग करू शकता या विषयी तुम्हाला आयडिया आहे अच्छा अच्छा ओके ओके सर आता मी तुम्हाला प्रॉपर दिल्लीमध्ये कोणते कोणते मार्केट्स आहेत त्या त्याचे कोणते स्ट्रीट्सप्रमाणे त्यांची रेंजसुद्धा तुम्हाला मी तुम्हाला सांगेन आता सरोजिनी मार्केटबद्दल तुम्ही जसं ऐकलं तसं सरोजिनी मार्केटमध्ये मोस्टली लेडीज वेअरमध्ये जास्त डिमांड आहे तो आणि लाजपत नगरसुद्धा अजून एक आहे तिथेसुद्धा लेडीज शॉपिंगसाठी जास्त ते म्हणते सो तुमच्या सोबत कोणी लेडीज वगेरे असेल तर त्यांच्यासाठी शॉपिंगसाठी बेस्ट ऑप्शन आहे हां त्याची हां चालेल हो सर हो हो सर अच्छा बेस्ट ऑप्शन आहे मग तुम्ही चूज केलेला सरोजिनी मार्केट तु कमी ह्या व्हरायटी भेटून जातात विथ बेट क्वालिटी आणि बेस्ट क्वांटिटी ऑफ प्रॉडक्ट तुम्हाला सरोजिनी मार्केटमध्ये भेटतात जसं की रेंज स्टार्ट होते पन्नास रुपयापासून अगदी पाचशेपर्यंत किंवा तुम्हाला ब्रँडेड हवे असेल तरी पाच बॅगस किंवा तुम्हाला लेडीजवेअरमध्ये जॅकेट्स किंवा क्रॉप टॉप्स किंवा शर्ट किंवा डेनिंग्स किंवा अजून काही तुमच्या गर्लफ्रेंडला ज्वेलरी जसं की ॲक्सेसरीज हां ट्रॅडिशनल ओके

नाही नो प्रॉब्लेम सर मार्केट ही व्हाईडली हां चालेल हो सर क्वालिटी म्हणाल तर स्ट्रीट शॉपिंग फर्स्ट ऑफ ऑल स्ट्रीट शॉपिंगमध्ये तुम्ही क्वालिटी विषयी थोडंसं कॉम्प्रोमाइज करू शकता म्हणजे ते ब्रँड नाही आहेत तिथे ठीक आहे एच एन एन किंवा आपण झारा किंवा आपण अज अजिस पॅन्टसुद्धा बघतो गुची टाईप वगैरे तर त्याचे ड्यूप्स तुम्हाला सरोजिनी म मार्केटमध्ये भेटतात नॉट ॲक्चुअल ब्रँड ठीक आहे ते फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे त्याची प्राईसची कॅटेगरी जे असतात ते ड्यूप्स असतात ना ते नॉट ॲक्चुअल ॲक्चुअल प्रॉडक्टस तुम्हाला पंचवीस हजार ते लाखपर्यंत जातात ठीक आहे तुम्हाला ड्यूप्स भेटतात हजारपर्यंत ठीक आहे त्याप्रमाणे तुम्ही ज शॉपिंग करणार जसं तुम्ही तुम्ही सांगितलं ट्रॅडिशनल वेळ त्यांना जसं की कुर्ती बघतील किंवा हॉट सेट जे असतात आता ट्रॅडिशनलमध्ये ते येत मार तो त्याच्यातसुद्धा चांगल्या व्हरायटी तुम्हाला सरोजिनी मार्केटमध्ये भेटतात तुम्ही जसं स्ट्रीट वेंटल्स असतात त्यांनी तुम्हाला जरा फिरून वगैरे जरा बार्गेनिंग करून आणि जरा जास्त लक्ष घालून तुम्ही तसं शॉपिंग केली तर तुमची पेड शॉपिंग हवीत त्याच्यात होऊन जाते

ठीक आहे आणखी तुम्हाला इन्क्वायरी करायची आहे जसं की स्ट्रीट फूडविषयी किंवा तिथलं स्ट्रीट काही वेगळं ओके

हॅलो हां